गुड मॉर्निंग सर मला तो कोविड नाईंटीनच्या लसीकरणाबाबत विचारपूस करायची होती मी करू शकतो का हो ठीक आहे चालेल सर खूप कमी कालावधीत कालावधी घेतो मी तुमचा सर मला ना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जायचं होतं तर त्यासाठी कोविड नाईंटीनची लस घेणं आवश्यक आहे का हो ठीक आहे चालेल सर पण त्यासाठी मग कोणकोणती कागदपत्रे लागेल हो ठीक आहे चालेल सर पण मग त्यासाठी वयाची काही अट आहे का हो ठीक आहे चालेल सर हे मग समजा मी दुसरी लस किती कालावधीत घेऊ शकतो बरं ठीक आहे मग सर ह काही असं हे पहिली लस घेतल्यावर मला काही प्रॉब्लेम नाही ना प्रवासासाठी हो बर बर ठीक आहे चालेल सर परंतु सर मग हां मला ते याचं सर्टफिकेट किती दिवसात भेटेल की मी एक लस घेतली म्हणून ओके अच्छा म्हणजे दोन दिवसात भेटेल नाही सर मला ना थोडंसं लवकर पाहिजे होतं हो म्हणजे जसं की उदाहरणार्थ मी आज घेतली लस तर असं आ संध्याकाळपर्यंत सकाळी घेतल्यावर हो कारण सर मला खू महत्त्वाचं कामानिमित्त बाहेर जावं लागतं आहे हो ठीक आहे चालेल सर हो सर मला प्लीज असं लवकर झालं असतं म्हणजे हो ओके ठीक आहे आणि म्हणजे दुसरी लस दुसऱ्या लसीला परत इकडंच यावं लागेल की तिकडं घेतली तरी चालेल हा अच्छा म्हणजे इकडंच घ्यावी लागेल का हो हो बरं ठीक आहे सर समजा दोन्ही लस या आपण जर आत्ताच समजा मी आत्ता एक पहिली लस घेतली आणि महिन्याभरात दुसरी लस घेतली तर ओके नाही चालणार का बरं ठीक आहे म्हणजे दुसऱ्या लसीसाठी मला पुन्हा यावे लागेल हो ठीक आहे चालेल सर ओक्के सर मग मी करेन मॅनेज करेल पुढच्या लसीला पुन्हा येईल हो ठीक आहे चालेल सर मी आत्ता मग मला संध्याकाळपर्यंत सर्टिफिकेट भेटून जाईल हो ठीक आहे चालेल मग मी संध्याकाळी येतो मला तेवढं तुम्ही देऊन टाका सर्टिफिकेट नाही सर गरजेचं आहे म्हणून हो म्हणजे आता आंत आंतरराष्ट्रीय प्रवास मला करावा लाग हो एक दिवस मग तिने आजारी पडेल का लसीमुळे अच्छा हो पण असं मग त्याच्यासाठी समजा आजारी पडल्यावर मला डॉक्टरांचं काही ॲडमिट वगैरे असं प्रवासात त्रास नको व्हायला बाकी काही नाही हो नाहीतरी काहीचं एक्स्ट्रा सोयीचं मग असं इट सर ठीक आहे मग मला सर्टफिकेट द्या तुम्ही संध्याकाळपर्यंत मग बाकीचं मी बघतो वा याचं काही मॅनेज करत आहे आलं तर हो नाही जाईल मी उद्याच पण मी सध्या लस द्या आणि मग बघू आपण हो ठीक आहे चालेल सर हो मी आलोच लगेच स सर तेवढं फक्त नंबर माझा ठेवा ओके ठीक आहे चालेल सर हो हो ठीक आहे चालेल ना सर मग मी आता थोड्या वेळात येऊन जातो मला माझा तेवढा नंबर ठेवा नंबर झाल्यावर मग मला सर्टिफिकेटचं ते लवकर बघा की जेणेकरून मला पुढच्या समजा तिकीट बुक करण्यासाठी मला प्रॉब्लेम क्रिएट नको व्हायला या या कारणास्तव सर हो नाही लगेच तिकीट बुक करायला टाकणार आहे हो ठीक आहे चालेल सर मग मी तसं ठेवतो सर हो चालेल मला तिकीट बुक करायला लागेल त्याच्यामुळे लगेच नाही लगेच तिक बुक करायला टाकणार आहे तिकीट बुक झालं का मग निघायचं आहे असं हो ठीक आहे चालेल सर थँक्यू सर हो सर आलो लगेच